अतिसार बरा करण्यासाठी तुमच्या गावात लोकप्रिय आमच्या गावात लोकप्रिय असं आहे की आम्ही काय करतो अतिसार झालं की शक्यतो पहिले आधी आपण प्रथमोपचार करतो की त्यांना काय पाहिजे पाणी कमी झालं असलं तरी त पाण्यात मीठ साखर घालून ते पाणी प्यायला देतो अजिबातच थांबत नसतील तर मग केळ्यात थोडी खसखस मेथी दाण्याची पूड अशी टाकून मग आम्ही ती थोडीशी त्यांना देव जो पेशंट असेल त्याला देतो आणि म्हणजे काळजी घेतो जेवढा संडास झाला असेल अतिसाराचा जेवढा पातळ संडास झाला असेल तेवढा पातळ संडास बघून म्हणजे किती झाला असेल अंदाज करून तेवढं आधी पहिलं पाणी प्यायला देतो पाणी उकळून गार केलेलं त्याच्यात मीठ आणि साखर असं टाकून मग त्याला पहिला आम्ही प्यायला देतो नंतर जे आत्ता मी सांगितलं औषध ते खसखस वैगेरे केळ्याला खसखस लावून किंवा गुळात खसखस असे ते गोळ्या तयार करून मग त्याला आम्ही खायला देतो असं वगैरे आणि मग त्याला अजिबातच जर बरं वाटलं नाही तर पुढे मग डॉक्टरांकडे नेतो असं आहे सगळं आणखी थोडंसं अजून बरं वाटत गेलं तर जेवढं पाणी पितो ना तेवढं चांगलं असते म्हणून आम्ही जास्त पाण्याचाच भर देतो आणि शहाळ्याचं पाणी परत असं म्हणजे लिंबू सरबत लिंबूचं म्हणजे पाण्यात थोडं लिंबू टाकून साखर मीठ घालून ते लिंबू सरबत पण देतो जेणेकरून त्याला बरं वाटावं थोडंसं रिलॅक्स वाटावा असं आणि अग केळी तर खसखस किंवा गुळात खसखस हे खूप औषध चांगलं आहे तुम्ही घरात पण करू शकता असं